आता आपल्याकडे चित्र काढण्याची सुरुवात म्हणजे आधी पेन्सिल पेन्सिल पकडण्याची ना एक अशी विशिष्ट पद्धत असते त्या पद्धतीतच आपण ती पेन्सिल वापरली पाहिजे म्हणजे पेन्सिलमध्ये सुद्धा त्याचे लीड्समध्ये नंबर्स असतात म्हणजे त्यामध्ये पण परत फरक असतो त्यामुळे त्यांची म्हणजे कोणती पेन्सिल कशी पकडायची ह्यासाठी एक पद्धत असते त्यामुळे ते आपण शिकून घेतलं पाहिजे कोणती पेन्सिल कशी पकडली पाहिजे त्यानंतर पेपर पेपरमध्ये सुद्धा फरक असतात म्हणजे पेपर आता थोडासा म्हणजे जाड पातळ असे असतात किंवा ते कॅनव्हासचे वगैरे पेपर असतात ते पण असतात त्यावरती पण चित्रं काढली जातात त्यामध्ये पण आपण शिकून घेतलं पाहिजे की कोणत्या पेपरवर किंवा कसं पेन्सिल वगैरे वापरली पाहिजे किंवा कोणत्या पेन्सिलने ड्रॉ केलं पाहिजे त्यामध्ये आपण

ऑईल पेस्टेस वगैरे स्केच पेन्स मार्कर्स असे खूप सारे प्रकार आलेले आहे त्यामुळे कोणत्या चित्रासाठी किंवा कोणत्या पेपरवर कोणते रंग वापरायचे हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे त्यामुळे जर का म्हणजे आता वॉटर कलर असतील आणि जर का आपण खूप पातळ असा कागद वापरला तर त्याम् त्यामध्ये तो म्हणजे असा आपण एखादं इव्हिनिंगचं किंवा असं डार्कवालं चित्र काढलं ना तर ते म्हणजे तो पेपर असा ब खूप असा ओला कसा होऊन फाटू शकतो त्यामुळे वॉटर कलर चित्र काढताना आपण असा थोडासा जाड कागद असतो तो वापरला पाहिजे त्यानंतर आपण आता चित्र आता कोणतंही चित्र कागदावर काढतो ना त्यामध्ये आधी बॉर्डर त्याला आखली पाहिजे म्हणजे त्याला जरा शोभा येते आणि झालं आहे आणि त्यामध्ये आपण आता चित्र कसं म्हणजे चित्र काढताना पहिलं म्हणजे पेन्सिल किंवा र कलर कागद हे सगळं म्हणजे कसं वापरायचं किंवा कोणतं ठिकाणी कोणतं वापरायचं हे आपण शिकून घेतलं पाहिजे